ही गोष्ट मागच्या वर्षाची आहे माझ्या मित्रांनी मला बायकिंग ट्रीपसाठी विचारला होता की आपण बायकिंग ट्रीपला जाऊ त्यासाठी पण माझ्या त्यासाठी मी प्लॅनिंग पण चांगली केली होती पण माझ्या कॉलेज चालू असल्यामुळे मला फारसा वेळ मिळालेला नव्हता पण मी त्यातून वेळ काढला आणि आमची आम्ही ट्रीपसाठी प्लॅनिंग केली आमची ट्रीप एक हप्त्याची होती तर त्याच्यामध्ये माझे पाच सहा मित्र हे सगळेजण होते त्यामुळे आम्ही त्याची प्लॅनिंग आणि त्याची नियोजन ला सुरुवात केली आमच्या नियोजन नीटपणे झाला त्यानंतर दुसऱ्या दिवशी आम्हाला बायकिंग ट्रीपसाठी निघायचं होतं आधल्या दिवशीचे आम्ही सगळे प्लॅनिंग कोणतं सामान सगळं वगैरे पॅकिंग करून आम्ही सगळं फिक्स केलं होतं तर त्याच्यानंतर आम्ही सकाळी पहाटेलाच पाच वाजता आमची बाईकिंग ट्रीपसाठी आम्ही निघालो खूप एन्जॉयमेंट केला खूप मजा आली पाच सहा दिवस असे गेले माहीतच नाही पडलं आणि सातव्या दिवशी मग आमच्या शेवटी शेवटच्या दिवस होता तो त्या दिवशी आमची बायकिंग ट्रीप संपण्यात येणार होती तर मग आम्ही सगळे फोटो वगैरे खिचून ते स्टोअर करून सगळे मग आम्ही परतीला निघालो अशी प्रकारची आमची बायकिंग ट्रीप झाली आणि खूप मजा आली